मी परिणिधी मला रेल्वेचे तिकीट बुक करायचे आहे वीस चार दोन हजार पंचवीसला ए सी च्या डब्यामध्ये आसनाची उपलब्धता आहे का तेही मला तपासता येत नाही आहे त्याबद्दल तुम्ही मला मार्गदर्शन करू शकता का ओके मला रेल्वेचा प्रवासासाठी तुमची मदत हवी आहे ए सीच्या डब्यामध्ये वीस चार दोन हजार तेवीसला सॉरी पंचवीसला हां तरी मला ते समजून घेण्यासाठी कोणता ॲप यूज करू करावं लागेल ओके मी ते ॲप यूज करेल हां मला तसंच कसं करता येईल ते सांगू शकता का तुम्ही ओके तुम्ही म्हणता त्याप्रमाणे मला तिथे येऊन ते सर्व प्रक्रिया करावी लागेल फॉर्म भरावं लागेल आणि तरी कागदपत्र काय लागतील त्याकरिता ओके ते सगळे कागदपत्र घेऊन मी रेल्वे स्टेशनला येईल ओके तिथून करून घेईल सालेल पण आसला आसनाची उपलब्धता आहे का ओके म्हणजे मला ते आसन हवं असेल तर त्वरित करावं लागेल किती दिवसांमध्ये ते बुकिंग मला कन्फर्म करता येईल ओके ओके तुम्ही म्हणत आहे ते तीन दिवसामध्ये मला कन्फर्मेशन त्याची मिळेल चालेल आणखी काय प्रक्रिया करावी लागेल ओके तुम्ही मला गोड मार्गदर्शन दिल्याबद्दल तुमचे धन्यवाद चालेल मी लवकरच हे प्रक्रिया पूर्ण करते झाल्यास तुम्हाला संपर्क करते किंवा अडथळे आल्यास तुम्हाला विचारण्याकरिता संपर्क करते थँक यू